अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही ग्रंथ अभंग जे काही रचना लिहिल्या जात होत्या त्यामध्ये मराठी भाषेचा जाणीवपूर्वक व उपयोग केला जात होता त्यामुळे बरेच ग्रंथ अभंग ओव्या वगैरेसारखे जे काही आपल्याला लाभलेले आहेत ग्रंथ वगैरे तर ते मराठी भाषेमध्येच लिहिलेले होते आणि त्यानंतर आपल्या देशावर इंग्रजांनी अतिक्रमण केलं होतं व त्यानंतर हळूहळू इंग्रजी भाषेची छाप इथे पडायला सुरुवात झाली तर आता कुठेही नोकरी वगैरे मिळवायची असेल तर इंग्रजी भाषेचा स सर्रास उपयोग केला जातो बोलण्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणात इंग्रजी भाषेचा उपयोग होतो ज्याला इंग्रजी येत नाही तो इथे हुशार नसल्याचं भासल्यास भासवल्या जाते तर त्यामुळे इंग्रजी बोलणे बोलता येणं हे इथं महत्त्वाचं झालं पण आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा दर्जा मिळून दिला त्याबद्दल खूप छान वाटत आहे आता आणि मराठी भाषेचा कुठंतरी एक सन्मान झाल्यासारखं वाटत आहे